पक्षी निरीक्षण हा माझा आवडता छंद असल्यामुळे बऱ्याचदा जंगलामध्ये प्रवास करत असताना पक्षी निरीक्षण करत असताना बरेच बरेचसे प पक्षी हे महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यांची नावं माहिती आहेत पण बऱ्याचदा असं होतं की एक अनोळखी पक्षी आपल्याला दिसतात त्यावेळेला बऱ्याचदा मी सोशल मीडिया किंवा गुगल असेल वेगवेगळ्या ॲप्स असतील याचा मी आधार घेतो